ओके मला सांगा तुमच्याबद्दल काही की क्रिकेट नॉलेज तुमचं वय लास्ट कोणत्या टीमकडून खेळलात तुम्ही कोणत्या जिल्हा मॅच कोणासोबत होती तुमची तुम्ही किती वर्षापासून क्रिकेट खेळत आहे बर तुम्ही प्रॉपर डाएट वगैरे घेतात की नाही तुम्हाला माझा इकडचा फेस वगैरे माहीत आहे फीस फीस माझ्या आकॅडमीची फीशी दहा हजार आहे त्यामध्ये तुम्हाला क्रिकेट किट वगैरे ते पूर्ण भेटून जाईल हा तुम्हाला रेगुलरली दोन तीन मॅच खेळावा लागेल हो कॅश कॅश अमाऊंटमध्ये